बोला ना

पाहिली द्यायची आहे हो देऊ शकते फक्त मला तुम्ही डेट सांगा ना कुठल्या डेटला आहे आणि कोणत्या वेळेत आहे थँक्यू सांगते ना

साडे बाराला का ठीक आहे ना मग आपण काय करू साडेबाराच्या नंतर चालेल मला साडेबारा ते मग एक साडेतीन किंवा चारपर्यंत

हो तसं चालेल चालत हो हो आणि टॉपिक कोणता पाहिजे आपल्याला ओके तुमच्याकडे काही चार्ट आहेत का हँड वॉशिंगसाठीवगैरे तुम्ही ते सोबत घेऊन या कारण थोडंसं विज्युल दाखवल्यावरपण मुलांना जास्त लक्षात येतं हो आणि कोणत्या एज ग्रुपचे मुलं आहेत चालतं आहे मग मला जर पॉसिबल झालं तर मग मी पी पी टीपण बनवेल मग त्यांना आपण थोडंस ऑडिओ व्हिजुअल दाखवण्याचा प्रयत्न करूयात हो हो ओके थँक्यू मला माझा वॉट्सॲपचा नंबर दुसरा आहे मी तुम्हाला सांगते तो लिहून घ्या एकदा नाईन एट फाय झिरो वन एट वन फाय फाय टू हा यावर मला हां सांगा तुम्ही या मग शेडूल तुमचं ठरलं की हो हो चालेल

हो चालेल चालेल ओके ओके थँक्यू